हॅलो हं कोण बोला हो मॅडम मी फ्लॉवर शॉपमधूनच बोलत आहे तुम्हाला काय फ्लॉवर वगैरे ऑर्डर करायचे आहेत का अच्छा तुम्हाला कोणते कोणते फ्लावर्स पाहिजे माझ्याकडे प्रत्येक प्रकारचे फु फ्लावर मिळतात आमच्या शॉपमध्ये जसं की गुलाबाचे मोगरा आहे गेंद्याचे फुलं आहेत आणि जास्वंदाचे फुलं आहेत असे अनेक प्रकारचे आहेत तुम्हाला कुठलं हो आर्टिफिशीयल पण मिळतात आमच्याकडे आर्टिफिशीयल हारं मिळतात फुलं मिळतात आणि गुलदस्ते पण मिळतात आर्टिफिशीयल तुम्हाला काय हवं आहे तुम्ही सांगा ना अच्छा मॅडम तर तुम्ही गणपतीसाठी म्हटलं गणपती उत्सवासाठी पाहिजे म्हणत आहात तर जसं की गणपती उत्सव आपला दहा दिवस चालतो ठीक आहे तर तुम्हाला त्याच्यासाठी म्हणजे रोजच्या गणपतीच्या गळ्यातला जो हार आहे तो तुम्ही रोजच्या बदलवणार आहात की आर्टिफिशीयल घालणार आहात मला हे सांगून द्या पहिले अच्छा आणि आर्टिफिशीयल कशासाठी पाहिजेत तुम्हाला अच्छा डेकोरेशनसाठी पाहिजे तर आणि जे डेकोरेशन कराल तुम्ही ते बाहेरचं झालं तर आतमध्ये जेव्हा गणपतीची तुम्ही मूर्ती ठेवाल तर त्या मूर्तीच्या आजूबाजूला बिछवायला खाली जागेत तुम्हाला फुलं गुलाबाच्या फुलाच्या पाकळ्या वगैरे पाहिजेत का त्या पण पाहिजे आहेत तर मॅडम त्या पाकळ्या पण तुम्हाला पूर्ण दहा दिवस पाहिजेत का चार अच्छा तर अच्छा तर मॅडम तुम्ही डेकोरेशन स्वत करणार आहात की आमच्याकडे असे डेकोरेटर उपलब्ध आहेत जे तुमच्या घरी येऊन डेकोरेशन करू देऊ शकतात हो हो हो आहेत आमच्याकडे जे तुमच्या घरी येऊन तुम्हाला जशा पद्धतीनं पाहिजे तशा पद्धतीनं डेकोरेशन करून देऊ शकतात अच्छा पण त्यांचं तुम्हाला चार्ज लागतो मॅडम जसं की ते लोक तुमच्या घरी येऊन डेकोरेशन करून देतील त्याच्या तुम्हाला वेगळा चार्ज द्यावं लागेल आणि जे तुम्ही आर्टिफिशीयल फ्लावर मागवता त्याच्या वेगळा चार्ज लागेल आणि तुम्ही जो रोजच्या गणपतीसाठी एक हार म्हणत हा गुलाबाच्या फुलांचा त्याच्या वेगळा चार्ज लागेल अच्छा अच्छा तर मॅडम तुमच्याकडे पहिले आमचा जो डेकोरेशन करणारा मुलगा आहे आमच्या शॉपमध्ये जो काम करतो त्याला तुमच्या घरी पाठवावं लागेल आणि तो बघून घेईल म्हणजे किती किती प्रकारचे फुलं तुम्हाला लागतील आर्टिफिशीयल किंवा जे ओरिजनल फुलं आहेत तो सगळा मेजरमेंट घेऊन देणार तो मग त्याच्यानंतर सांगू शकतो आम्ही तुमचा किती बजेट होतो आहे म्हणून चालते ना पण त्याचा तुम्हाला येण्याजाण्याचा खा चार्ज द्यावं लागेल पेट्रोलचं आणि त्याची जी मेहनत होते ते तुम्हाला द्यावं लागेल आणि मॅडम तुम्ही रोजच्या जे गुलाबाच्या फुलाचा हार म्हणत आहात तर तो तुम्ही आमच्या शॉपमध्ये स्वतः येऊन घेणार की तो तुम्हाला होम डिलिव्हरी पाहिजे आहे हो आमच्याकडे आहे तशी सुविधा उपलब्ध ठीक आहे मॅडम पण त्याचाही चार्ज वेगळा लागेल तुम्हाला पहिलेच सांगून ठेवते आहे मी ठीक आहे मग मी संध्याकाळी तुमच्याकडे कधी वेळ असतो मी त्या वेळेवर त्या मुलाला पाठवू शकते तुमच्याकडे तो मेजरमेंट घ्यायला येईल हो ठीक आहे मॅडम मी सात वाजेला पाठवलं तर चालेल का हो ठीक आहे मॅडम मी पाठवते मग सात वाजेला आम्म आमच्या शॉपमध्ये कॉल केल्याबद्दल धन्यवाद मॅडम